मला माहीत असलेले पाच जिल्ह्यांची नावं पहिला अमरावती जिल्हा तिसरं दुसरा अकोला जिल्हा आणि तिसरा वाशीम जिल्हा चौथा यवतमाळ जिल्हा आणि पाचवा बुलढाणा जिल्हा